पिकांची उत्पादनशक्ती आणि गुणवत्ता वाढवण्यासाठी खूप प्रकारचे वेगवेगळ्या गोष्टी उपलब्ध आहेत त्यापैकी आम्ही पिकाचे उत्पादनशक्ती वाढवण्यासाठी आम्ही जे पीक वगैरे आम्ही शेतात पेरणार आहोत त्याच्या आधी आम्ही हवामानाचा अंदाज वगैरे घेऊन जे बीबियाणे भेटतात चांगल्या प्रतीचे आणतो आम्ही म्हणजे जे आपण बी टाकलं तर त्यापासून जे पण येणारं रोप वगैरे ते चांगलं प्रतीचं उत उत्तम क्वालिटीचं निघालं पाहिजे ह्याच्यानं पावसाळ्याच्या आधीपासून किंवा पावसाळा सुरू झाला की आम्ही लगेच आमचं जे आहे बीबियाणे हे पेरणीला सुरुवात होते आणि जेव्हा शेतातले जे रोपं वगैरे आहे किंवा जे लावलेलं आहे ते मोठे व्हायला लागते तेव्हा त्याच्यावर अळ्या वगैरे पडतात त्यामुळे आम्ही उत्तम आणि चांगल्या क्वालिटीचे चांगल्या कंपनीचे आम्ही जे कीटकनाशक फवारणी असते ते तिच्यावर आम्ही फवारणी करतो पिकावर आणि जे चांगल्यात चांगल्या प्रतीचे रासायनिक खते जे मिळतात आजकाल खूप उपलब्ध आहे चांगल्याचांगल्या कंपनीचे आणि क्वालिटीचे ते खतंसुद्धा आम्ही आमच्या पिकांना देतो आणि पिकाची उत्पादनशक्ती वाढवण्यासाठी आम्ही पिकांना वेळोवेळी पाणी देणं जे तण वगैरे जे एक्स्ट्रा लागतं आहे ते काढणं वगैरे आणि रात्री जे जनावरं आपल्या शेतामध्ये घुसतात म्हणजे की रानडुकरं वगैरे अशा जनावरापासून आम्ही त्याचं रात्री शेतात राहून जागरण करून संरक्षण करतो अशी काळजी आम्ही घेतो